मी खूप दिवसांपासून बघते आहे तू सारखी आजारी पडते वेळेवर जेवत नाही वेळेवर झोपत नाही तुला कसला तरी त्रास होतो आहे का सांग मला काय त्रास होतो आहे सांग वेळेत सांगितलं तर तुला बरं होईल अशीच आजारी पडत राहशील आणि शाळेला सुट्ट्या पण होईल त्याचा परिणाम अभ्यासावर होईल त्यामुळे तू सांग तुला काय होतं आहे ते का तुला अ आळस येतो आहे थकवा येतो आहे झोप तू वेळेवर झोपत नाही नीट जेवत नाही काय होतं आहे सांग मला नसेल तुला सांगायचं तर आपण थेरिपिश्टकडे जाऊया का कधी जायचं सांग थेरिपिश्ट चांगले असतात आपल्याला समजून घेतात चांगलं सांगतात आपल्याला तुला काय त्रास होतो आहे त्याच्यावर ते त्या समस्याचं निवारण करतील त्यांना तरी तू सांगशील का थेरिपिश्ट माझी मैत्रीण आहे तर ती सगळ्यांना छान समजावून सांगते अगदी आपल्या मैत्रिणीप्रमाणे ती त्यांना समजावून सांगते तर तुला जायचं असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊ या तू त्यांना तरी सांग अशीच आजारी पडत राहिली तर तुझा अभ्यासही बुडेल आणि शाळेला सुट्ट्या पण खूप होतील त्यामुळे तू चल आपण जाऊ या त्यांच्याकडे तर त्यांना तुला काय त्रास होतो आहे ते सांग आणि त्या तुझ्या समस्याचं निवारण करतील आणि जे तुला काय त्रास होत असेल तू त्यांना सगळं अगदी मैत्रीप्रमाणे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दे आणि त्यांना सगळं अगदी सांग तुला जो त्रास होतो आहे तो त्यांना तू अगदी मैत्रिणीसारखं सांग घरात असं नैराश्यात राहून आणि आळसात राहून किती दिवस अशी तू राहणार आहेस तर तर तुला सुट्टी घे किंवा मग सुट्टी असेल तेव्हा आपण जाऊ या आपण त्यांच्याकडे जाऊ या मग कधी जायचं ते तू मला सांग आणि थेरिपिश्ट आपल्या काय आप आपल्याला त्रास होत असेल तर त्याच्यावर चांगलंच आपल्याला सांगतात आणि आपली काळजी घेतात आपल्याला समजून घेतात थेरिपिश्ट चांगले असतात आणि आपल्याला ते चांगलंच सांगतात तुला तुझ्या अभ्यासा आळसामुळे किंवा वेळेत न जेवल्यामुळे न झोपल्यामुळे जे तुझ्या अभ्यासावर परिणाम होतात त्याचंही तुला त्याचेही सांगतील आणि तुझं आरोग्य सारखी तू आजारी पडतेस तुझं आरोग्य नीट राहात नाही त्याच्यावरही थेरिपिश्ट तुला सांगतील तू आपण जाऊ या आणि तू त्यांचं ऐक थेरिपिश्ट खूप चांगले असतात आपल्याला ते आपल्या नैराश्यातून दूर करून आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि आपल्या समस्या त्यांना सांगितल्या पाहिजे तर